मी नांदेड शहराचा रहिवासी आहे आणि माझ्या शहरामध्ये आसपासच्या परिसरात अनेक पारंपरिक सण आणि कार्यक्रम मोठा उत्साहात साजरे केले जातात माझ्या शहरामध्ये म्हणजेच नांदेड शहरामध्ये प्रमुख पारंपरिक सण म्हणजेच होलामोला माळेगाव यात्रा माहुरची रेणुकादेवी यात्रा आणि नवरात्री महोत्सव म्हणजे एकदम उत्साहात साजरा केला जातो गाव बांधणी उत्सव दसरा दत्त जयंती सोळा महाशिवरात्री म्हणजे की सगळे लोकं महादेवाच्या मंदिराच्या मागे एका एकजुटीने हे सर्व कामे करतात शिवरात्रीसाठी एकत्र येतात म्हणजे एकदम आनंदी वातावरण निर्माण हो निर्माण होते आणि इतर सण छोटे मोठे सण बघायला गेलं तर गणेशोत्सव आहे आपल्या सगळ्यांची लाडकी म्हणजे दिवाळी शिवजयंती हे सगळे सण नांदेड शहरामध्ये एकदम आनंदाने आणि सण येण्यासाठी सगळे लोकं नांदेड शहरातले एकदम आतुर असतात सण साजरा करण्या करण्यासाठी आणि जसं बघायला गेलं तर नांदेड शहरामध्ये सण साजरा करायला पर्यटकांचा सहभाग म्हणायला गेलं तर नांदेडमधील बहुतांश सण आणि कार्यक्रमांमध्ये पर्यटकांचा सहभाग होतो आणि पर्यटक आवर्जून नांदेड शहरामध्ये सण साजरा करायला आपल्या येथील पारंपरिक सण संस्कृती बघण्यासाठी आवर्जून पर्यटक आपल्या नांदेड शहरामध्ये येत असतात धार्मिक स्थळांवरील उत्सव झाले धार्मिक स्थळ म्हणजे धार्मिक स्थळ सगळ्याच लोकांसाठी एकदम खुले करून ठेवलेले असतात जे की सण असेल की सगळ्यांनी या आणि त्यामध्ये सहभाग घ्या आनंदी व्हा